योगासनं ही तशी शारीरिक होतात म्हणजे वेगवेगळ्या आसनांमध्ये आपण तो तो अवयव वापरतो आणि योगासनं होतात खरं म्हणजे काय उत्थित त्रिकोणासन आहे किंवा मत्स्यासन आहे मग अधोमुख श्वानासन आहे तर या ठिकाणी आपण शरीराच्या वेगवेगळ्या स्थिती घेतो आणि त्याच्यामध्ये खरंतर वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी श्वास आपण फिरवतच असतो असं असलं तरीसुद्धा योगासनाच्या सरावामध्ये प्राणायामाला विशेष महत्त्व आहेच आपण रोज जो काही प्राणायाम प्राणायाम म्हणतो तो अनेकजणं श्वासायाम करत असतात म्हणजे फक्त श्वास घेतात सोडतात इतकंच काहीतरी चालू असतं तर प्राणायामामध्ये अनुलोम विलोम भस्त्रिका असे विविध प्रकार आहे सिंह मुद्रेतनं करता येतो तुम्ही बसून करू शकता तुम्ही झोपून करू शकता कारण एक असं अनेक जणांचं बघितलं की अनेकजणं प्राणायाम फक्त बसूनच करतात तर प्राणायामातली पहिली अवस्था काय आहे तर तुमचे खांदे मागे पूर्ण झाले पाहिजेत पाठीचा कणा ताठ पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही बसून प्राणायाम करू शकता तर श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही पहिली प्रक्रिया आहे मग त्यामध्ये डाव्या नाकपुडीने श्वास घेणे उजव्या नाकपुडीने सोडणे किंवा उजव्याने घेणे डाव्याने सोडणे किंवा घेतलेला श्वास रोखून ठेवणे आणि मग सोडणे किंवा घेतानाच आधी तो न घेणे बराच काळ आणि मग श्वास घेणे असा वेगवेगळे प्रकार अर्थातच त्याला अनेक नावं आहेत डिजिटल प्राणायाम पण म्हणतात अनुलोम विलोम मधलेही काही प्रकार आहेत तर असं प्राणायामामध्ये प्रकार आहेतच अर्थातच कसं आहे प्राणायाम का गरजेचं आहे खरंतर तो आसनांमधनं पण प्राणायाम करता येतो बरं का म्हणजे शीर्षासनामध्ये आपण आहोत तर शीर्षासनामध्ये आपण प्राणायाम करू शकतो म्हणजे शीर्षासनामध्ये असं काही नाही आहे की श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे तुम्ही श्वास सस्पेंड म्हणजे श्वास घेतलाच नाही असं पण करू शकता श्वास घेऊन रोखून ठेवू शकता किंवा श्वास हे अयंगार पद्धत ज्यांना माहिती आहे योगासनाची त्यांना कळू शकेल की श्वास पाठीतून घेतला डोक्यातून सोडला असं जे आम्ही म्हणतो किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतींनी श्वासावरती लक्ष केंद्रित करून श्वास तिथून सोडण्याचा देखील उपयोग होतो आणि हाही एक प्रकारचा प्राणायामच आहे प्राणायामामुळे एकतर सगळ्या मेंदूच्या सेल्स किंवा पेशी आपण ज्याला म्हणतो तर त्या ऊर्जान्वित होतात आपली सगळी चक्र ऊर्जान्वित व्हायला मदत होते मूलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धी आज्ञा आणि सहस्रार ही सगळी चक्र आपली ऊर्जान्वित व्हायला त्याला कंपनं जाणवण्यासाठी प्राणायामाचं खूप महत्त्व आहे प्राणायामामुळे खरंतर आपला श्वास आपण कमी वापरतो आपण पृथ्वीवर आलो आहे तर आपल्याला काही ठराविकच श्वास आहेत आणि तेवढेच घेऊन जायचं आहे तर असं असताना आपण जेवढा कमीत कमी श्वास घेऊ तेवढे आपण श्वास वाचवू तर याचाच अर्थ काय तर दीर्घश्वसन हे आपण प्राणायामामुळं साध्य करू शकतो आणि आपण त्यामुळे अतिशय ज्याला इनहेल आणि एक्झेल म्हणतात म्हणजे श्वास घेणे आणि संथ पद्धतीनं श्वास सोडणे कधीतरी भरकन श्वास घेणे आणि भरकन सोडणे ह्याचाही उपयोग होतो तर निश्चित प्राणायामाचं महत्त्व आहे योगदान आहे डोकं शांत व्हायला शरीरातल्या पेशी शांत व्हायला तसंच पेशी ऊर्जान्वित व्हायला देखील तर असं आहे आणि त्यामुळेच मला वाटतं प्राणायाम आणि योगासनं हे एकमेकांपासनं भिन्न नाही आहेत योगासनामध्ये पण प्राणायामाचा सराव करता येतो आणि स्वतंत्र रित्या पण प्राणायामाचा बसून किंवा झोपलेल्या स्थितीत प्राणायामाचा सराव करता येतो अर्थातच चांगला योग प्रशिक्षक त्याच्यासाठी गरजेचा आहे वाचून मी शिकलो शिकले असं शक्यतो करू नये प्राणायामासाठी एक गुरु शिक्षक असण्याची गरज आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्राणायाम करण्याची गरज आहे सध्या ज्याला लोकं प्राणायाम म्हणतात अनेक लोकं तो खरंतर श्वासायम असतो आपल्याला प्राणापर्यंत पोहचायचं आहे पंच प्राणापर्यंत पोहचायचं असतं आणि तरच आपल्या पूर्ण पेशींपर्यंत मांसल भागांपर्यंत हाडांपर्यंत रक्तापर्यंत तो श्वास पोहचला की मग एक वेगळी अवस्था निर्माण होते आणि त्यामुळंच मोठं योगदान हे योगासनाबरोबरच प्राणायामाचं पण आहे असं मला वाटतं